पी एफ कर्जासाठी अर्ज करण्यासाठी प्रथमतः आपल्याला गुगलवर ई पी एफ ओच्या वेबसाईटवर जावं लागणार आहे त्यानंतर त्याच्यामध्ये लॉग इन आय डी टाकावं लागणार आहे आणि ते सेवा पोर्टल आल्यानंतर यू ए एन जो नंबर आहे तो आपल्याला टाकावा लागणार आहे मग त्यामध्ये ते कॅप्चा घेतील आणि ते भरायचं आणि त्या पद्धतीने सबमिट करून ओके करायचं आता याच्यामध्ये मेंबर डिटेल्स जे आहे ते मेंबर डिटेल्समध्ये तुमचं पूर्ण नाव असणार आहे त्यामुळे तुमचा पत्ता असणार आहे आणि त्यामध्ये ऑनलाईन सर्व्हिस हा जो काही ऑप्शन आहे त्या ऑनलाईन सर्व्हिस या ऑप्शनमध्ये आपल्याला बँक अकाऊंट टाकायचं आहे आणि ते व्हेरीफाय करायचं आहे मग ते व्हेरीफाय झाल्यानंतर येस आहे ॲग्री म्हणायचं आहे आणि मग त्यानंतरच ते प्रोसिड करायचे ऑणलाईन क्लेमसाठी मग आता याच्यामध्ये बँकेचा आपण ज्या काय बँकेचं पासबुक हे करनते बँकेचं ॲड्रेस त्या बँकेचा आय एफ एस सी कोड जो आहे तो कोड अतिशय बरोबर आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर आपण क्लेममध्ये पी एफ ॲडवान्स फॉर्म थर्टी एकतीस जो आहे तो निवडायचा आहे मग त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने तिथे कर्ज हे घेऊ शकतो मग घरासाठी असेल विवाहासाठी असेल काही म् आजार असेल तर आजारासाठी देखील आपण ते कर्ज हे घेऊ शकतो मग याच्यानंतर यामध्ये के वाय सी अपडेट करणं देेखील गरजेचं असणार आहे आणि ज्या वेळेस आपल्याला ते काही आपण कुठे जॉबला आहोत पण गरजेचं आहे तिथे मग नमूद करणं आपलं जे काय पासबुक आपलं बँकेचं पासबुक असणार आहे जे खाते पुस्तिका ते खाते पुस्तक आपल्याला अपलोड करायचं आहे ते अपलोड करण्यासाठी आपल्याला शंभर ते पाचशे के बी इतकी त्याची मर्यादा सांगितलेली आहे म्हणजे शंभरपेक्षा कमी नव्याण्णव पण चालणार नाही आणि पाचशेपेक्षा जास्त पाचशे एक किंवा पाचशे दहापर्यंत देखील चालणार नाही शंभर ते पाचशेच्या दरम्यानच आपल्याला तेवढे किलोबाईट्सपर्यंतच ते पासबुक जे आहे ते जे पी जी फॉरमॅटमध्ये अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर क्लिक करून आपल्याला ओ टी पी म्हणजे वन टाईम पासवर्ड एका क्षणी तो पासवर्ड आपल्याला येत असतो तो एन्टर ओ टी पी करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ऑणलाईन क्लेम आपला बसणार आहे आणि त्यानंतर ते सर्व पुरतं झाल्यानंतर ते सबमिट आपल्याला फायनली करायचं आहे